आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्य दे दिवसाचा खूप म्हणजे मोठा उत्सुकता राहते कारण की आपल्या स्वातंत्र्य देशाचा कसा एक हे आहे नेत्यांनी पण खूप मदत केलेली हा आपल्या स्वातंत्र्य आपल्या देशासाठी ज्योतिबा फुले झालं स्वामी विवेकानंद झालं बाबासा आंबेडकर झालं झाशीची राणी हे सगळ्या नेत्यांनी खूप आपल्या स म्हणजे भारत देश स्वातंत्र्य दिव दिवसासाठी खूपच आपल्या त्यांनी केलेले आहे आणि कसं आपला इतिहास पहिले कसं गुलामगिरी आपल्या भारत ह्या गुलामगिरीतच होता आता कसं आपण त्याच्यातून निघालेलो आहे आता आपले दिवस सगळे म्हणजे असं आपलं स्वातंत्र्य खूप मोठा उत्सवाने आणि खूप याने आपण त्या याच्यातून निघालेलो आहे तर म्हणून आपण खूप उत्सवात आहे